माझ्याकडे शिवणकाम करण्यासाठी एक शिवणकामाची मशीण आहे आणि त्यावर विणकाम करताना मला खूप आनंद होतो आणि त्यामध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी मला वेगवेगळ्या मशनरी घेण्याची इच्छा आहे